सध्या मी माझ्या करियरमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करते आणि ॲम सॅटिसफाईड विथ द द जॉब आणि जरं भविष्याचा विचार केला माझ्या करियर संदर्भात तर निश्चितच मला हे आणखी पुढे जायला आवडेल आणखी पुढचे क्लासेस म्हणाल किंवा मग पोस्ट म्हणाल किंवा आणखी दुसऱ्या जबाबदाऱ्या म्हणा ह्या सगळ्या स्वीकारण्यात आणि त्यांना पूर्ण करण्यात किंवा माझं जे नॉलेज मला आतापर्यंत मिळालेला आहे किंवा इतका अनुभव जो मला आहे तर तो आणखी नवीन क्रिएटिव्ह कामात युज करणं मला नक्कीच आवडेल तर मला निश्चितच मी भविष्यात ॲज अ प्रिंसिपल किंवा एखाद्या पोस्टवर काम करण्याची इच्छा मनात बाळगते